हॅलो हॉटेल अंकिता क्लासिक काय हां मी वेदांत कुडतरकर बोलतोय मी मघाशी बरोबर तीन वाजता स्विगीवरून ऑर्डर प्लेस केलेली पण आजून आता साडे चार झाले तरी ती ऑर्डर अजून आलेली नाही तुमच्या ॲपला ती ऑर्डर आली नाही का आली आहेत तर मग अजून पोचली का नाही काय इशू आहे काय डिलीवरी बॉयचा इशू आहे की काय तुमचा इशू आहे ठीक आहे रश असते मानतो पण आम्ही किती वेळ झाला तासभर होऊन गेला तरी तुमची अजून ऑर्डर नाही आली सगळ्यात फास्ट ऑर्डर देणारे तुम्ही आणि असे कसे करता तुम्ही काय ऑर्डर हो आमची ऑर्डर काय होती एक पनीर टिक्का फिश फ्राय स्क्वीड फ्राय प्रॉन्स फ्राय आणि चार रोट्या होत आहे हो एवढीच ऑर्डर होती पण अजूनही आली नाही काय स्विगीवाल्याकडे पाठवून दिलंत चालेल काही इशू नाही बट मला त्या स्विगीवाल्याचा नंबर द्या प्लिज कारण तुम्ही स्विगीवाल्यांचा प्रोफॉर्माच आहे की ते अर्ध्या तासाच्यावर काय हे करत नाही मग असं कां झालं आहे स्विगी ओके पाऊस आहे मान्य आहे बट थोडंसं तरी लवकर यायला हवं ना आम्हाला पण प्रॉब्लेम समजते तुम्ही पण आमचे प्रॉब्लेम समजा ना हे असं परत नाही होणार असं सांगू नका कारण हे तुमचं तिसऱ्यांदा आहे सो मला फोन करून तुम्हाला सांगावं लागलं दर वेळी असं होत नाही पण हे आता तुमचं तिसऱ्यांदा सलग तीन वेळा झालं आहे ना हे तुमच्याच रेस्टॉरंटसोबत का होतं बाकीच्या रेस्टॉरंटसोबत हे असलं काही होत नाही पण नेहमी तुमच्याचसोबत होतं आणि हाली तीन वेळा माझ्यासोबत ते सलग तीन वेळा झालं त्यामुळे मला हे आ पटत नाही आहे तुम्ही जे कारण सांगताय ते ठीक आहे काही इशू नाही मला त्याचा नंबर द्या मी त्याला सांगतो आणि तुम्ही पण त्याला जरा सांगा की आमच्याकडे जरा येताना टाईममध्ये येत जा नाही तर कारण सगळे पाहुणे मंडळी वगैरे मित्रपरिवार आहेत माझे ते सगळे वाट बघत आहेत प्लीज लवकर या थँक्यू